आम्ही घरी वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारची पेये बनवतो जास्तीत जास्त जी पेये आहेत ही उन्हाळ्यामध्ये बनवली जातात आमच्याकडे त्यामध्ये निंबूपानी बनवलं जाते त्यानंतर आंब्याचा पन्हं बवनला जातो त्यानंतर अंबील बनवली जाते त्यानंतर वेगवेगळे जे पदार्थ आहेत त्यांचं मिक्सर फ् फ्रुट्स मिक्स करून त्याप्रकारचं मिक्स पेय बनवली जाते तर अशा प्रकारची वेगवेगळी पेय आमच्या घरी बनवल्या जातात जी सर्वांना आवडतात